धार्मिक अंधश्रद्धा या लोकांनी बिलकुल नाही ठेवल्या पाहिजे हा लोक धार्मिक श्रद्धा ठेऊ शकतात धार्मिक अंधश्रद्धा या खूप घातक ठरु शकतात धार्मिक आणि आपण खूप साऱ्या अंधश्रद्धा पहिल्यापासून लहानपणापासून ऐकत आलो तर आपले आपल्याहून वृद्ध त्यांनी ऐकत आलेत की कोणी जर मोठं झालं असं जास्त सक्सेस झाला तर तर नजर लावू शकते लोकांची पण ल सगळ्या लोकांना एक स एक समान घेऊन चालायचं असतं तसं काय नसतं नजर हे लागत अस ते आपल्यामध्ये आपल्यासाठी जे काय असतं ते होत असतं नजर आणि दुसरं एक आहे की वास्तुशास्त्र ग्रह शनि मंगळ ते असतं असतं तसं तेवढं काय लक्ष येत नसं आपण आपल्या जगायचं असतं आणि दुसऱ्या जगा दुसऱ्यासाठी जगाचं असतं धार्मिक अंधश्रद्धा असं काय खूप सारे असतात आणि म्हणतात आत्मा भूतवगैरे ते त्याला काय करता येत नाही आपल्याला आपण आपल्या जगायचं ते आजपर्यंत खूप सुरू झाले तर यापेक्षा हे प्रश्न हा या अंधश्रद्धा हटवण्यासाठी आपण म्हणजे असं कोणत्या सायंटिस्टकडं व तंत्रज्ञानाकडं टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो याचा प्रूफ बघण्यासाठी हे आपल्यासाठी आजकालच्या टेक्नॉलॉजीचा खूप जास्त वापर करू शकतो हे आणि ये येणार्या काळात हा प्रश्न आपोआप टाळून जाईल कारण की जी नवीन पिढी असेल ती या गोष्टीवर खूपच कमी लक्ष देईल आणि वृद्धपिढी आहे ती संपत जाईल